मी अलीकडेच साजरा केलेला सण म्हणजे गणेशोत्सव गणेशोत्सवाची तयारी मी आठ दिवस आधीच सुरू केलेली होती म्हणजे पहिल्यांदा मी गणपती बाप्पासाठी मखर तयार केले सुंदर असे आरास तयार केली जी आकारास ही पर्यावरणास काही हानी पोहोचवणार नाही जसे की मी थर्माकोलचा उपयोग केला नाही पूर्ण आरास ही इको फ्रेंडली बनवली त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना केली व त्याची दीड दिवस मनोभावे सेवा केली त्याला गणपती चतुर्थी दिवशी एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला त्यानंतर त्याची दिवस रात्र सेवा केली त्यानंतर त्याला दीड दिवस झाल्यावर त्यांचे विसर्जन करण्यात आले अशाप्रकारे मी आत्ताच अलीकडे साजरा केलेला सण म्हणजे गणेश चतुर्थी मी अजून एक अलीकडेच सण साजरा केला तो म्हणजे दिवाळी ज्याच्यामध्ये मी खूप फराळ खाल्ला जसे की चकली चिवडा लाडू व मी या सणामध्ये फटाके अजिबात उडवले नाहीत फटाके उड न उडवण्याचे कारण म्हणजे पर्यावरणास पोचणारी हानी ज्यामुळे प्रदूषण खूप होते व मी फटाके न उडवल्यामुळे काही प्रमाणात माझ्याकडून प्रदूषण झाले नाही